आता मला असं वाटतं शाळेमध्ये खेळ सक्तीचे केले पाहिजे कारण जे आपले विदयार्थी आहे ते स बाल सदृढ बनली पाहिजे हा उद्देश या माग आपण लक्षात घेऊ शकतो समजवून घेऊ शकतो हेच कारणआहे शाळेमध्ये खेळ सक्तीचे केले पाहिजे असं असं मला वाटतं